हॅलो नमस्कार ताई मी ज्ञानप्रकाश विद्यालयामधून बोलत आहे तुमच्या मुलाचं एक्स्ट्राॅ क्लासेस घ्यावं लागीन अभ्यासाकडे थोडं लक्ष द्या त्यांला थोडं त्याला थोडं अभ्यास करायला लावा काही वाचन करायला लावा बाकी काय म्हणते तुमचा मुलगा टीचरचं कसं आहे म्हणते शिकवणं

त्याची तब्येत वगैरे हो का बरं त्याच्या खाण्यापिण्याकडे थोडं लक्ष द्या मग त्याच्या अभ्यासाकडे लक्ष देण्यासाठी तुम्ही त्याला वेळेवर जेवण करायला लावा त्याची झोप वेळेवर झाली पाहिजे त्याच्या खाण्यापिण्याकडे लक्ष द्या त्याच्या तब्येतीकडे लक्ष द्या मी तसं मी तसं शिकवतो जेवढा प्रयत्न माझे होतील तेवढं मी करतो बरं ठीक आहे मग मी त्याचं एक्स्ट्राॅ क्लास घेईल मी त्याला समजावून सांगेन